जर समजा आपल्याला एखादं न्युत्य सादर करायचं आहे तर त्याला मंजे कशाप्रकारे शोभा येईल किंवा तर कशाप्रकारे हे व्हील तर आपण मंजे त्याला अशाप्रकारे शोभा ई तर जर आपण नृ नृत्यवर जर साँग जर चांगलं घेतलं मंजे एखाद्या गाण्यावर जर चांगला नृत्य केला तर त्यामुळे त्याला शोभा येईल आणखीन जे आपण जिथं नेतृ न नृत्य करतो मंजे जिथं मागचं डेकोरेशन वगैरे केलं तर त्यामुळेही शोभा येऊ शकती आणि जे गाणं आपण मंजे असं चांगलंप्रकारे घेतलं तर त्याच्यामुळेही त्याला हे येऊ शकते शोभा येऊ शकते आणखीन असे काही हे आहेत की मंजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टीविज केली तर समजा वेगवेगळ्या चांगल्याप्रकारच्या स्टेप केल्या तर त्यामुळे त्या नृत्याला शोभा येऊ शकते आणि जर समजा आपण त्यामध्ये काही वेगवेगडळे नवीननवीन मंजे मंजे समजा आपल्या गावातील सरपंच आहेत किंवा असे मोठे काही लोकं जे आहेत मंजे मापल्यापेक्षा मोठे मान्य लोकं आहेत त्यांना आपण कार्यक्रमामध्ये बोलवलं तर त्यामुळे त्या नृत्याला शोभा येईल अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नृत्याला शोभा येऊ शकते